मी माझी आजी एकदा डोंगरानं चालत होतो तेव्हा माझं शिक्षण सातवी झालं होतं मी सातवीनंतर शिक्षणासाठी पुढं जिल्हा जिल्हा स्तरावर जाणार होते तर माझ्या आजीनं आजीला मी म्हणलं माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं ना मी आजीला म्हटलं की आजी आता मला शिक्षण सोडावं लागंल ना गं तर ती ती म्हणाली नाही सोडायला लागणार तुला मी शिकवणार पुढं मी म्हणलं अगं ते जिल्हा लेवलला जावं लागणार आहे तर ती म्हणाली हं चालतं आहे काय प्रॉब्लेम काय म्हणाली काय नाही आपण करू शकतो आप मी तुला लावेन तिथं तर तिला मी म्हणलं काय गं तुझं शिक्षण तर नाकी बरोबर आहे मग तू कसं काय म्हणजे तुझं तुला शिक्षणात एवढी कशी काय आवड आहे गं म्हणजे तुला शिक्षणाचं काय माहीत आहे शिक्षण शिक्षणाच्या तुझ्या वेळेला शिक्षणाचं काय काय ब लेवल होती किंवा काय शिक्षण म्हणजे काय माहीत काय होय तुला तर तेव्हा ते सांगताना तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं साधारण ती डोंगर भागातली राहणारी होती तर तिला तिच्या वेळेला शिक्षण असं माहीतच नव्हतं शिक्षण असं काय असतं माहीत नव्हतं डोंगर बा तर आत्ता आत्ता कुठं तरी सुधारणा झाल्या आहेत तर ती सांगत असताना ते सांगत होते की आम्हाला मला तर पाच सहा म्हशी दिल्या होत्याता सांभाळायला आणि मा माझ्या घरात एक माझी भावंडं मिळून मी मिळून बाराजणं होतो आणि शिक्षणाचं नाके बरोबर कुठे संबंधच नव्हता पण माझी आजी एवढी हुशार होते ना मी विचार करत होते तिच्या वेळेला जर तिला शिक्षण असतं तर ती आता काय असती त्यानंतर माझ्या आईला पण मी हा प्रश्न केला होता तर माझ्या आईने सांगितलं की किती एकोणीसशे समथिंग मला बड्डेट आठवत नाही तिची पण त्यावेळेस त्यांच्या गावामध्ये ना रात्रीची शाळा चालू झाली होती रात्रीची शाळा तेव्हा दिवसाची पण शाळा होती पण ज्यांना शिकता येत नव्हतं त्यांना रात्रीची शाळा होती तर माझी आई म्हणत होती जेव्हा मला मला शिकायची खूप आवड होती मी पहिल्या वर्गाला मी जाऊन बसले तिथं पण माझ्या घरच्यांनी सांगितलं की जर खायला प्यायला पाहिजे असेल तर तुला म्हशी लागतील त्यावेळेला तसं होतं पण कारण की शेतीचे व्यवस्था बऱ्यापैकी विकसित नव्हती त्याच्यामुळं खाण्यापिण्यासाठी आई बापांना दुसऱ्यांच्या शेतावर तरी जायला लागत होती किंवा स्वतःच्या शेतीमध्येच काम करायला लागत होतं त्यामुळं घरचं जिम्मेदारी सांभाळणार ती माझी आई मोठी असल्यामुळं तिला ते सांभाळावे लागले होते आणि ती दररोज शाळेत जाण्यासाठी रडत होती त्यावेळेला नुकतीच शाळा आहे कन्सेप्ट त्या गावात आली होती आणि रात्रीच मी म्हटलं मग तिला रात्रीची शाळेत का नाही गेलीस तर रात्रीच्या शाळेमध्ये ती गेली नाही कारण की ती म्हणायची दिवसभर मला एवढं माझ्या वयाला एवढं एवढं काम असायचं की मी रात्री जेवण झाल्यानंतर जी पडायची ती मला कळायचं नाही की सकाळ कधी होते एवढं काम असायचं त्यामुळं रात्रीचं जाण्याची ताकद पण राहिली नव्हती की रात्री जाऊन शाळा शिकावी त्यानंतर तिला आहे ना वाचणं तिला अजून पण वाटते की आपल्याला वाचता यावं पण ते काय आम्हाला शिकवता आलं नाही पण तिला साईन पूर्ण मराठीत आम्ही शिकवली त्यानंतर तिला मी आत त्यानंतरची तेव्हाची ती सांगत होती ती व्यवस्था न आत्ता शिक्षणामध्ये झालेली व्यवस्था खूपच वेगळी पण तेव्हाचे शिक्षण तेव्हाचं जर माझ्या आईला शिक्षण मिळालं असतं तर आत्ताची ती लेडी खूप पावरफुल लेडी म्हणून ओळखली जा गेली असती